नागपूर जिल्ह्यात राहण्यासाठी खूप सारे पर्याय पर्याय उपलब्ध आहेत जशी रिसॉर्ट आहे फार्महाऊस आहे जसे रे कोणी कोणाला रिसॉर्ट फार्महाऊस नाही पाहिजे तर ते रेंट घेऊन पण राहू शकतात आणखीन खूप सारे हॉटेल्स आहेत रेस्टॉरंटस आहेत खूप साऱ्या व्यवस्था आहेत आणखी जसे त्यांचे जे ट्रेंड यांचे कसे चित्र आहेत मतलब ते खूप छान दिसून येतात आणखी इकडं फॅसलीबीटी पण आहे आणखी लास्ट भाडे हो लहान घरासाठी इथे भाडे तीन से चार हजारपर्यंत लागतात आणखी इथे लोकं लोकांच्या शिक्षणाची खूप सार खूप सारी व्हेरायटी पण आहे आणखी पॉसब्लिटी पण आहेत लोकं इकडे येऊन शिकू पण शकतात आणखी राहू पण शकतात मतलब नागपूर जिल्ह्यामध्ये खूप सारे व्यवस्थाही आहेत जे हे सर्व पूर्ण करू शकतात आणखीन इकडे आरामात राहू शकतात आणखी शाळे शाळेमपासून कॉलेजपासून सर्व व्यवस्था आहे